हा हॅलो अक्षय साळगावकर काय हां हां हो हो हो

हां बारावी सायन्स करून आय टी केलं आहेस काय हां हां चालेल चालेल हो हो आमच्या कॉलेजमध्ये चालू आहे ॲडमिशन कॉलेज दादासाहेब तिरोडकर कनिष्ट महाविद्यालय कोळशी कुडाळ हो हायवेच्या हाय हायवेच्या बाजूलाच आहे पणदूरच्या पुढे जरा

हो हो चा का नाही आय टी आता आपल्या जगभरात आय टी स्किल एवढं डेव्हलप झालं आहे की बघा ना मग सगळे आय टी स्किल म्हणजे आपली जेवढी फेसबुकची मिटा एक ॲप्लिकेशन झाला आहे मिटा ॲप्लिकेशनमध्ये आपण पासवर्ड जरी कोणाला म्हणजे हॅकर असेल तर मिटामध्ये व्हेरीफाय करून आय टीमध्ये ते लॉग आऊट क करून ते मिटा आय टीवाल्यांकडे म्हणजे आय टीच्या डेव्हलप क डेव्हलपमेंटकडे जाते हो त्याच्यामुळे अजून स्कोप य म्हणजे आय टी करत आपल्याला पॅकेज पण असतात म्हणजे जर भा दुबई साईडला जायचं असेल फॉरेनरमध्ये त भरपूर प पॅकेज मिळते पण आपल्याला एक दिवस पहिलं कडक म्हणजे चांगलं पाहिजे हो हो हां होय इंग्लिश परफेक पायजे म्हणजे जे आपल्याल ते शिकवणार चि टीचर त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात घेऊन आपल्याला लॅपटॉपमध्ये कोडिंग करावं लागतं ते सर्व फॅसिलिटी असतात ते शिकवलं तुम्हाला सर्व अजून काय तुम्हाला स्कोप हो स्कोप आहे हो स्कोप भरपूर आहे जर तुमा म मन लावून तर आय टी शिकला तर भरपूर पुढे फ फायदा आहे पेमेंट म्हणजे पॅकेजनुसार असतं पॅकेज म्हणजे आता जर पंचवीस हजार असेल तर हो पंचवीसाने किंवा तीस हजारपासून चाल हो इंटरशीप असते हो त्यांचे त्यांचे टाटा रायसएनएन टूप्रो डी एस डब्ल्यू असे कंपनीज येऊन कॉलेजमध्ये इंटरव्यू घेतात आणि इंटरव्ह्यू घेऊन शिलेक्ट करतात

इथे हां कुडाळ पणदूर पावशीच्या आतमध्ये म्हणजे हायवेलाच आहे टच बोर्ड लावलेला आहे मी तुम्हाला लोकेशन व्हॉट्सअपला सेंड करतो ॲड्रेस अजून काय असेल तर सांगा डिग्री आहे तीन तीन इअरचा डि पारं तीन ईयरचा हे आहे कोर्स आहे हो नाही नाही डायरेक्ट डिग्रीच होते तीन वर्ष तीन तीन इयरमध्ये तिथे सेपरेट परत कोर्स नाही आहे आणि तिथं सर्व तुम्हाला शिकवलं जातं तीन वर्ष इयरली पॅटर्नने एक्झाम लागते फायनल हां हां बाकी काय प्रॉब्लेम नाही हो हो हो आणि काय मिडटम असते कॉलेजची मिडटम जा चालू असते आणि ती फायनलला डायरेक्ट फायनल एक्झाम प इयरली हो हो चालेल काय असेल तर सांगा तुम्हा फोन करून सांगा काय ते चालेल थँक्यू वेलकम